अगदी लहानपणापासून मुलांचा अभ्यास पक्का करायचा असेल तर लिहिणं आणि त्याचं उच्चारण हे सोबतीने झालं पाहिजे आपण काय लिहितो आहोत ते शब्द मुखातून आले तर ते पाठही होतात आणि त्याप्रमाणे ते लिहिलेही जातात मी याचप्रकारे मुलांना शिकवलं आणि आज त्यांची प